सण आणि कार्यक्रम आमच्याकडं खूप साजरे केले जातात ऊदार्न तर आत्ता नवरात्रीचं उत्सव आहे नवरात्रीच्या उत्सवामध्ये नऊ दिवस गरबा डान्स केला जातो त्यांनतर गणपतीमध्ये गनपती विसर्जनाच्या वेळेला नु नुत्य केले नाच केला जातो त्यानंतर एखादी रॅली जरी काढली किंवा एखादी मिरवणूक जरी काढली तरी त्या मिरवणुकीला लेझीम डान्स वगैरे असं खूप इंजॉयमध्ये केलं जातं असं प्रत्येक सणाला आणि कार्यक्रमाला नु नृत्य हा केलाच जातो